आमच्या बालपणी चित्र काढण्याचे कुठलेही तंत्र अवगत नव्हते त्यामुळे सुरुवातीला आम्ही कार्बन कॉपीद्वारे पुस्तकावरील चित्र कागदावर रेखाटत असू हळूहळू ती सवय होत गेल्यामुळं चित्रातील रेषा कळायला मदत झाली मग या रेषा काढत असताना कंपॉस पेटीमधील साहित्याचासुद्धा आम्ही वापर करू पेन्सिल असेल कर्कटक असेल किंवा इतर गोल रिंग तयार करण्यासाठी एखाद्यावेळेस आम्ही बांगडी किंवा एक रुपयाचा बंदा याचासुद्धा वापर करत असू विशेषत माणसाचं चित्र किंवा स्त्रीचं चित्र काढत असताना गोल चेहेरा लागतो तर त्यावेळी आम्ही बांगडी किंवा बन एक रुपयाच्या बंद्याचासुद्धा वापर करत असो खरंं तर पाहिलं तर नंतरच्या काळामध्ये संगणकाद्वारे चित्र काढण्याची कला निर्माण झाली आणि त्याद्वारे वेगवेगळे आकारसुद्धा आम्हाला घेता येऊ लागले आणि त्याचाही वापर काही प्रमाणामध्ये चित्र काढण्यासाठी केला मला विशेषत रेखाचित्र काढायला जास्त आवडतात माणसं आणि माणसाच्या चेहऱ्यावरील भाव त्या रेषेतून व्यक्त झाला पाहिजे असं माझं नेहमीचं चित्र काढण्याची पद्धत आहे मी त्यासाठी वेगळे असे तंत्र वापरलेले नाही आहेत म्हणून चित्रकला हा माझा छंदाचा विषय आहे तो मी प्रोफेशनल स्वरूपामध्ये कधी वापरलेला नाही